भारत देशामध्ये अनेक सांस्कृतिक परंपरा आहेत आणि श्रद्धास्थाने पण आहेत भारतात खूप श्रद्धास्थाने आहेत जसे की खूप मंदिरं आहेत आणि खूप सण साजरे होतात मंदिरांमध्ये जसे की बा स्त्री स्त्रियांच्या अंगामध्ये देवी येते त्यांना सजव सजावट होते आणि तो उत्साह राहतो त्या दिवशी स सणाच्या दिवशी त्या मंदिराजवळ डं ढोल ढोलकी गिलक् ढोलकी वाजवतात आणि उत्साहाने साजरा करतात तो सण सणासारखाच राहतो स्त्रियांच्या अंगामध्ये देवी येते आणि ते स तो सण साजरा करतात सर्व भारतात जुन्या पारं परंपरा आहे जसे की आज स्त्रियांच्या अंगात देवी येणे अजून प जुन्या परंपरा आहे नृत्य आणि अशा अनेक परंपरा आहे जुने सांस्कृतिक आणि श्रद्धास्थाने पण आहे तर तर श्रद्धा श्रद्धास्थाने तर खूप आहे मा आणि भारतामध्ये आणि सांस्कु बा भारत बाकींच्या देशांपेक्षा संस्कृती प कोणकोणत्या प्रकारे वेगळ्या आहे तर संस्कृती अशा आहे की सर्व देशांमध्ये एवढा उत्साह नसतो तेवढा भारत देशामध्ये उत्साह आहे आणि भारत देशामध्ये इतर देशांपासून भारत देशामध्ये पहिल्यापासूनच खूप परंपरा आहे आणि वेगवेगळ्या परंपरा आहे खूप संस्कृती पण आहे आणि भारत देशामध्ये सर्वां इतर देशांपेक्षा जास्त संस्कृती आहे भारत देशामध्ये भारत देशामध्ये परंपरा पण खूप आहे वेगवेगळ्या परंपरा आहे जात सर्व जातीपाती धर्म पंथ सर्व वे सर्व लोक वेगळेवेगळे आपले आपले सण साजरे करतात